हां मला झाडे आणि वेलीची खूप आवघड आहे आवड आहे आणि त्या त्यामुळे मी शेतामध्ये पण जाऊन सोयाबीन किंवा गहू ज्वारी हे पण पिके घ्यायला मला फार आवडते आणि गार्डनमध्ये म्हणलं तर जाई जुई शेवंती गुलाब हे पण मोगरा हे पण मला लावण्यासाठी खूप आवडतात आणि त्यामुळे वेगळाच एक आनो आनंद पण मिळतो आणि मुलांना पण आता ह्याच्यापुढे सगळ्या प्रकारच्या फुलांची आता अ गार्डन फ्लॅट सिस्टीम झाल्यामुळे गार्डन हा प्रकारच राहिलेला नाही त्याच्यामुळे त्यांना पण थोडी थोडी आहे त्या जागेमध्ये थोडेशीे आपण झाडं वेली किंवा त्यांना माहिती होण्यासारखे पण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते मला खूप आवडते की म मी शेतामध्ये पण भरपूर पिके घेते वेगवेगळे भाजीपाला झालं बोप फळभाज्या पालेभाज्या वगैरे असे पण मला घ्यायला खूप आवडते जेणेकरून आपला उदरनिर्वाह पण चांगला होईल आणि आपल्याला माहिती पण होईल प आणि चांगले शे शेतातल खाण्याची मजा तर वेगळीच असते